इथल्या प्रगतीमुळं खरंच जीवन सोपं खूप झालेलं आहे विशेषतः हे स्त्रियांना तर खूप उपयोगी आहे साध्या गोष्टी असतात की भाजी चिरून ठेवायची आहे तर फ्रीजमध्ये आपण भाजी चिरून ठेवू शकतो नोकरी करणाऱ्यास म महिलांना किंवा एकत्र कुटुंबात एखादी स्त्री करणारी असेल तर तिला पण हे खूप उपयोगी आहे मिक्सरचं आपण उदाहरण घेतलं तर दाण्याचं कूट करणं चटणी करणं पूर्वी जे पाटा वरवंटा खलबत्ता हे करायला लागायचं त्यात शारीरिक झीज खूप व्हायची थकायला व्हायचं विशेषतः वाढत्या वयामध्ये तर हे खूप ही सगळे तंत्रज्ञानातले आहे ह्या सगळ्या ॲप्लायन्सेस आपण जे म्हणतो हाताशी असल्यामुळे न चांगलं होतं आता नवीन एअर फ्रायर आलेला आहे तर तो मी स्वतः वापरते तर त्याचंही म्हणजे तुम्ही आपल्याला पदार्थ खायला आवडतात पण तेल जास्त नको कोलेस्टॉल मग हार्टला त्रास वजन वाढत आहे मग अशा वेळेला त्या एअरफ्राय एअरफ्रायरमध्ये आपण छान व्यवस्थित हव्या त्या गोष्टी स्वयंपाक करू शकतो आता नवीन म्हणजे हे मोबाईल आलेलं आहे मोबाईल आहे व्हॉट्सॲप हे सगळे नवीन तंत्रज्ञानं आहेत तर आता कितीही हजारो मि किलोमीटरवरती मुलगा असू दे मुलगी असू दे आपल्याला स्काईपमुळे बोटीमुळे त्यांच्याशी आपण बोलू शकतो त्यांना आपण बघू शकतो पूर्वी पत्र पाठवणं हे एकच हातात साधन होतं बरं ते पत्र पोचलं आहे का नाही कधी पोचणार असंही असायचं तर त्यामुळं आता तंत्रज्ञानामुळंही नाती माणसं ही जवळ आलेली आहेत आता आपले नातेवाईक मित्रमंडळ खूप आपण राहतो त्या शहरामध्ये असतं पण काही कारणामुळे वेळ होत नाही भेटायची तरी इच्छा असते पण प्रत्येकाच्या काही ना काही तरी अडचणी असतात मग अशावेळेला आपण फोन लावला किंवा चॅटवरती आलो की छान गप्पा होतात बोलता येतंआता तसं म्हटलं तर अजून टी व्हीचं आहे दूरदर्शन त्या दूरदर्शनमुळे सुद्धा करमणूक खूप छान होते हेसुद्धा नवीन तंत्रज्ञान आहे म्हणजे कायमच उठून आपल्याला थेटरला टॉकीजला जाता येत नाही मग अशा वेळेला अरेच्या करमणुकीला काय तर दूरदर्शन आहे त्याच्यावरच्या मालिका आहेत बातम्यांचं चॅनल आहे म्हणजे हे तंत्रज्ञान आणि पुन्हा आपण अर्थात ते जीवन सोपं झालं आहे अगदी नक्की

ते आपण कसं हाताळायचं त्याच्यावरती आपण अंकुश कसा ठेवायचा आपल्या वापरावरती हे आपण ठरवू शकतो त्याच्या आहारी तर आपल्याला जायचं नाही आहे पण त्या सगळ्याचा चांगल्या कामासाठी आपण उपयोग करून घ्यायचा आहे त्यामुळं खरंच जीवन खूप सोपं झालेलं आहे